आम्हाला जे आहे लग्न खरेदी चालू होती तर लग्नाच्या कार्यक्रमासाठी जे आहे साड्या पाहिजे होत्या आहेरी साड्या पाहिजेत

कॉटनमध्येच दाखवा हां हां पाचशे ते सहाशेपर्यंत दाखवा पन्नास पाहिजेत

नाही नाही घरचे पण येणार आहेत तर हां आता एक दोन तासात पोहोचणार आम्ही नाही सिम्पल दिसले पाहिजे जास्त पण असे डार्क नसायला पाहिजेत एकदम